नाही अशा कोणत्याही गोष्टीबद्दल मला कोणतीही माहिती नाही आहे मी खूप अशा गोष्टी मोबाईलवर किंवा टी वीवर बघितल्या आहेत पण मला त्या गोष्टी एवढ्या माहित नसल्या कारणाने मी त्याच्यावर ठामपणे कुठलंही मत मांडू शकत नाही असं मला वाटतं कारण कुठल्याही गोष्टीबद्दल बोलण्यासाठी आपल्याला अगोदर त्या गोष्टीची चांगली माहिती असणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपल्याला माहीत नसतं आणि आपण कोणत्याही गोष्टीबद्दल जर बोललो तर ते चुकीचं ठरेल त्यामुळे मला ह्या गोष्टीची माहिती नसल्या कारणाने मी बोलू शकत नाही